हॅलो हां अंजनवेल टुरिझमचा फोन आहे का हा हां नमस्कार मी पुण्याहून बोलते आहे हां माझं नाव अलका हां अलका उत्पात तर मला जराशी माहिती हवी होती तुमची कारण पुण्याच्या कितपत म्हणजे किती लांब आहे आणि पावसाळ्यात येण्यासारखं आहे का

हो का हां

चालेल आणि तुमच्याकडे विगडेला आलं तर जास्तचा कारण आम्ही रिटायर्ड आहोत सगळे त्यामुळे आम्ही वेगडेला येऊ शकतो जर वीकेंडला गर्दी असेल तर तर तुमच्या

आम्ही साधारण आठ ते दहा लोक आहोत

आमच्या डोक्यात आहे दोन दिवसाचं म्हणजे दोन रात्री आणि तीन दिवस असं डोक्यात आहे तर इतकं आहे का बघण्यासारखं कारण आता बाहेर जाऊन जाऊन आता कंटाळा आला आहे आता थोडंसं ॲग्रो टुरिजमकडे जावं असं वाटत आहे आणि नवीन नवीन गोष्टी हां बरं

आणि क रूम्स सेपरेट आहेत का डॉरमेट्री टाईप आहे का काय आहे अच्छा

बरं आणि तुम तर इथून पिकअप आहे तुमचं पुण्याहून हां ओके ओके आणि साधारण किती दिवस आधी बुकिंग करू पंधरा दिवस चालेल

ठीक आहे मी सांगते तुम्हाला आणि तुमचे चार्जेस आणि काय ते तुम्ही मला व्हॉट्सॲपवर कळवा ओके वेरी गुड वेरी गुड हां चालेल ओके ओके